हां विलिंग्डन कॉलेज सांगली कोण बोलत आहे हां कुठून बोलताय सर हां बोला सर काय काम होतं म्हणजे तुम्हाला स्वत ला का बाळा नाव काय म्हणालास तुझं अरुण पाल पूर्ण नाव मग आता आपल्या इथं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे जसं कुठल्या साईडसाठी बी एमध्ये हां अच्छा ओके मग अकरावी इलेवन ट्वेल्थला कुठं होता तुम्ही आरग हायस्कूलला आणि ट टेन्थला किती पर्सेंटेज आहेत टेन्थला आणि ट्वेल्थला ट्वेल्थ कसे आर्ट्समधून झाले ना आर्ट्समध्ये मग त्यामुळे बी ए करायचं आहे किती नाईन्टी टू म्हणालात का ओके हां ओके हां म्हणजे पुढं इन फ्युचर म्हणताय का इन फ्युचरचं ऑपॉर्च्युनिटी जॉब ऑपॉर्च्युनिट म्हणजे पहिली गोष्ट आपण बी एस्सी एक बेसिक आपलं बी एस्सी म्हणजे काय बेसिक असतं बेसिक शिक्षण असतं बी एस बी एस्सी म्हणजे जर जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगले हवे असतील तर आपल्याला एम बी एनंतर ना यम ए पण करावं लागतं स्पेसिफिक म्हणजे कसं होत आहे जर आपल्याला पुढचं जर आपण ह्यातच आपण जर करिअर करणार असलो तर बी ए आणि नंतर यम ए स्पेसिफिक विषय ठेऊन तर ते करू शकता जर बी ए करून जर तुम्ही जॉब जर बघत असला तर तुम्हाला एज्युकेशनमध्ये एक अंडर ग्रॅज्युकेशनमध्ये एक श म्हणजे एक टीचर म्हणून तुम्ही ॲसिस्टंट म्हणून लागू शकता काय असं काउन्सिलर म्हणून लागू शकता किंवा जर बोलायला गेलं तर पॉलिटिक्स म्हणजे आपलं ट्रान्सलेशन वगैरे असतं ना ते ह्याच्यात तुम्ही लागू शकता हे बी एस्सीचे बेसिक आहेत एम एस्सी म्हणजे काय पोस्ट ग्रॅज्युएशन पी जीचे जे कॉलेज आहे मोठे हायस्कूल आहेत त्याला तुम्ही एक घेऊ शकता म्हणजे पुढं म्हणजे फक्त हां मग कुठला विषय तुम्हाला म्हणजे आवडता विषय किंवा तुम्हाला सोपा विषय जातो आहे असा कोणता विषय आहे तुमचा

हिंदी मग हिंदीमध्ये तुम्ही हे करणार आहे हो चालेल ना मग आता आपलं ॲडमिशन ओपन झाले आहेत बी एसाठी तुम्हाला कॉलेज नाही पहिला ऑनलाईन फॉर्म भरावं लागतं आपल्याला ऑनलाईन रजिस्ट हा रेजिस्ट्रेशन पूर्ण पहिला करावं लागेल रेजिस्ट्रेशन नंतर ना तुमची मेरिट लिस्ट लागेल नाव म्हणजे कॉलेजमध्ये नाव लागेल मग त्यावेळी जर झालं मग आपण ऑफलाईन फॉर्म एक असतो आपल्या कॉलेजचा तो ऑफलाईन फॉर्म भरून मग तुम्ही फर्दर प्रोसेस करू शकता म्हणजे ते तुम्हाला नंतर कळेलच पण आधी आपल्याला रेजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं हां ठीक आहे तुम्हाला मी हां ठीक आहे ह्या नंबरला मी तुम्हाला हे करतो हां ठीक आहे हां ठीक आहे ओके